तुम्ही सहभागी होत असलेल्या काही उपक्रमांची यादी करू शकता का तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळात मनोरंजन होण्याकरता काय करता मी मोकळ्या वेळात टी व्ही बघते मोबाईल लोकगीते ऐकते नृत्य वाचन इत्यादींचे वाचन इत्यादी गोष्टी मनोरंजनासाठी करत असते टी व्ही म्हणालात तर टी व्हीवर सिरियल बघणे हे असं काम असतं मोबाईलवर रील्स इंस्टाग्राम फेसबुक वापरणे लोकगीते ऐकणे मोबाईलवर नृत्य वाटलंच तर नृत्य करणे रंगभूमीसारख्या नाटके वगैरे बघणे वाचन नेमक्या वेळात किंवा मिळालेल्या वेळात वाचन करणे हे माझे काम असते